हा ग्राहक सेवा हेल्पलाईनचा नंबर ना सर मी स्नेहा पाटील बोलते आहे मला सर एक मॅसेज आलेला आहे की लँडलाईन बिल मग मी अद्या भरलेलं नाही म्हणून पण सर मी तर वेळेवर भरलेलं आहे सर तुमची वीज मुदतीमध्ये मी सगळे भरलेले आहे माझ्याकडे त्याच्या बाबतीच्या रिसिप्टपण आहे हा आहे ना सर रिसिप्ट मी तुम्हाला ऑनलाईन पाठवू का सर ते व्हॉट्सअपला त्याचं फोटो पाठवला तर चालेल का हो सर वीज मुदतीतच तिथंच भरलेलं आहे मी ते बिलपण तरी असा मॅसेज आलेला आहे त्याच्यामुळं मी गोंधळून गेले सर मी दरवेळेला माझं बिल जे आहे ना मी वेळेवरच भरते पण तरी परत तुम्ही भरले नाही म्हणून मला मॅसेज केला आहे सर अशी दिशाभूल होते ना आमची हो सर बरोबर आहे एवढ्या याच्यामध्ये होऊ शकतं पण असं नाही ना एकदा भरलेले असतानी जर तुम्ही परत परत आम्हाला जर असं मेसेज जर देत असाल तर आम्ही प्रत्येक वेळेला तर तुम्हाला कॉल करून सांगू शकत नाही ना सर ठीक आहे सर तुम्ही त्यांच्याशी जे कोणी असतील ते स संबंधित त्यांच्याशी बोलून सर ते क्लिअर करा कारण मी बिल भरलेलं आहे आणि जर तुमी जर तसं म्हणत असेल तर मी तुम्हाला त्याचा फोटोपण पाठवू शकते सर हो सर नक्की चालेल सर थँक्यू